वृत्तपत्राने किंवा आकाशवाणीने गृहिणीसाठी असे काही विशिष्ट विभाग केले तर खूपच ही आनंदाची गोष्ट आहे गृहिणींसाठी हे त्यांच्या कला जोपासण्यासाठीही त्यांना वेळ मिळेल आकाशवाणीद्वारे किंवा वृत्तपत्राद्वारे त्यांना सखी सहेली अशा काही विवि विशिष्ट चित्तं पुस्तिका आल्या तर त्यांना त्यांच्या आवडीच्या विषयातलीही गोष्टी करू शकता जसे की रेसिपी त्याच्यामध्ये छापून आल्या पाककला तर त्या घरबसल्या पाककला शिकूही त्यांच्या घरात उपयोगही करू शकता किंवा वेगवेगळे प्रकारचे मेहेंदीचं डिजाईन किंवा केक कसा बनावा अशा बनवावा अशा जर वस्तू त्याच्यामध्ये नमूद केलेल्या असतील तर त्या घरबसल्याही करू शकतात आणि महिलांच्या काही समस्या असतात त्याही मांडता येऊ शकतात जर त्यांना बोलण्याचा चान्स दिला त्यांना व्यक्त होण्याचा जर चान्स दिला आकाशवाणीद्वारे किंवा वृत्तपत्राद्वारे तर त्याही त्यांचे लेखाच्या माध्यमातून किंवा मासिकांच्या माध्यमातून ती ते त्या त्यांची आपली मते मांडू शकतात तर माझं पण असं मत आहे की त्यांना विशिष्ट विभाग दिले पाहिजेत आकाशवाणीने किंवा वृत्तपत्राने जसं की लास्ट पेज किंवा पाच विशेष नंबरचं पेज एखादं जे फक्त गृहिणींसाठीच असेल गृहिणींचा स्टँड त्याच्यातून उपयोग करता येईल त्या त्यांच्याच उपयोगासाठी ते पेज वापरू शकतात त त्यांचं माहिती देऊ शकतात किंवा त्याच्यातील माहिती त्यांच्यासाठी कामासाठी घेऊ शकतात त्या पेजद्वारे त्या त्यांचे त्यांचं मत मांडू शकतात त्या पेजमधून आलेली माहिती करून त्या त्यांच्या स्वतःच्या जीवनात बदल घडवू शकतात एकमेकींच्या अनुभव शेअर करू शकतात त्या पेजद्वारे त्यासाठी एक विशिष्ट विभाग हे पाहिजेच तर खूप छान होईल महिलांसाठी कह् त्यांच्यासाठी काही कार्यक्रम आयोजित केले तरी त्या त्यातून व्यक्त होऊ शकतील काही माय गृहिणींना घराबाहेर पडण्याचीही परवानगी नसते त्या त्यांच्या मनं त्यांचं मन मोकळं करण्यासाठी जागाच नसतात तर त्यासाठी अशा काय प्रकारचे काही कार्यक्रम घेतले वृत्तपत्रांद्वारे किंवा आकाशवाणीद्वारे हे त्या संपर्क साधून त्यांचे मते मांडू शकतात त्या स्वतःची प्रगती करू शकतात कोणाच्या आवड असेल तर त्या बाहेर पडून आपले आवड जोपासू शकतात कोणाला उत्कृष्ट प्रकारचे संवाद कौशल्य असेल भाषण कौशल्य असेल कोणाला कोणाचं लेखन कौशल्य असेल कोणाला काही माहिती ब चांगल्या प्रकारे मांडता येत असेल तर त्या द्वारे त्या मांडू शकतात तसं त्यासाठी असे विशिष्ट विभाग असलेच पाहिजेत